हॅलो सरस्वती वाचनालयात फोन लागला आहे ना नमस्ते मी पियूषा भोसले मला तुमच्याकडून काही पुस्तकं पाहिजे होती मी तुम्हाला लेखकांची नावं आणि त्यांची काही ठरावीक पुस्तकं सांगते तुम्ही मला बघून सांगाल का की तुमच्याकडे ती उपलब्ध आहेत का मला पु ल देशपान मला पु ल देशपांडे आणि शिवाजी सावंतांची काही पुस्तकं हवी पु ल देशपांडेंची म्हणजे साधारण विनोदी प्रकार विनोदी लेखन आहे त्यांचं त्यामध्ये तुमच्याकडे काय उपलब्ध आहे चालेल तुम्ही मला बघून सांगा मग मी तसं तुम्हाला कळवेन म्हणजे तुम्ही तुम्हाला पुस्तकं उपलब्ध झाली की तुम्ही सांगा तुम्हाला पुस्तकं मिळाली की तुम्ही कळवा मग मी दोन्ही म्हणजे तुम्हाला परत करायला पण येईन आणि तुमच्याकडून पुस्तकं घ्यायला पण येईन

हां पु ल देशपांड्यांची प्रवासवर्णनं पण आहेत बघा अपूर्वाई किंवा पूर्वरंग किंवा जावे त्यांच्या देशा पण आहे हां शिवाजी सावंतांची पण छावा किंवा युगंधर आणि मृत्युंजय या तिन्हीपैकी कोणतंही मिळालं तरी चालेल आत्ता हां मी पुलंची असा मी असामी आनि बटाट्याची चाळ ही दोन वाचली आहेत तर त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर कोणती उपलब्ध झाली तर तुम्ही कळवा मला चालेल चालेल मला कळवा दिवस म मी येते ओके धन्यवाद हां हां नक्की चालेल हां